हलो

हो होऊन जाईल ना कशा प्रकारचं फोटोशूट करायचं आहे तुम्हाला

अच्छा अच्छा होऊन जाईल ना त्याचे चार्जेस असणार आहे आपल्याला सहा हजार रुपये पर डेचं हं लोकेशनचे चार्जेस तसे वेगळे लागतात मॅडम त्याकरिता तुम्हाला वेगळे चार्जेस द्यावं लागते आणि कसं जर तुम्हाला नाईटमध्ये करायचं असलं नाईटचे वेगळे राहते आणि डेचे वेगळे आणि वेगवेगळ्या लोकेशन जर शूट करायचं असेल तर त्या हिशोबाने चार्जेस लागतात नाही आम्ही आपलं स्वत चं अरेंजमेंट करू शकतो आणि त्यामध्ये तुम्हाला जर फोटोशूट आहे जसं ज्याप्रकारे करायचं आहे तर त्यामध्ये कॉपीस वगैरे किती कॉपीस का किती फोटोज त्या हिशोबाने ते बजट बनतं डिजिटल वगैरे तर त्यामध्ये चार्जेस थोडंसं चांगली कॉपी म्हणजे एकदम बेटर थीमवाली पाहिजे तुम्हाला म्हणजे चांगलं बेटर क्लिअरिटी वगैरे म्हणजे थोडंसं चांगलं एकदम प्रोफेशनल टाईपचं ते थोडंसं वेगळे चार्जेस लागतात त्याचे अच्छा अच्छा अच्छा होऊन जाईल ना कुठलं लोकेशन आहे अच्छा अच्छा ठीक आहे ना अच्छा अच्छा परवाच्या दिवशी तुमचं अरे अरेंजमेंट ठरवलं आहे का परवाच्या दिवशीचं तुमचं ठरवलेलं आहे का म्हटलं अच्छा अच्छा पर्वांच परवाच्या दिवशी तर डेमध्ये आहे की नाईटमध्ये आहे ते नाही सांगितलं तुम्ही अच्छा तर शूट कोणतं म्हणजे कोणत्या प्रकारचं शूट करायचं आहे यामध्ये हं हं आमचं तर मॅडम दहा वाजता वर्किंग स्टार्ट होऊन जातं तुम्हाला कसं परवडतं आहे तुमचं अरेंजमेंट ठरवलं आहे तुम्ही उद्या येऊ शकता उद्या दहाला दहा वाजता येऊन जा मी तुम्हाला सगळे डिटेल्स वगैरे समजावून सांगून देईन हो हो हो चालेल ना जसं काय तर तुमचं वेगवेगळ्या पार्टी आणि बड्डे बॉर्न बेबी शूट ट्रॅव्हलिंग शूट सगळेच प्रकाराचे फॅशन शूट आणि फोर्ट शूट तर कं कोणतं उदघाटन राहिलं त्याचे शूट सगळेच प्रकारचे शूटिंग आपण करतो हो हो या ना जर असं काही राहिलं तर तुमच्या रिलेटिवमध्ये जर कुणाला अशा प्रकारची जर गरज भासली तर आमचं काम एकदा एकदा तुम्ही बघून घ्या त्यानंतर तुम्ही तस्क कॉन्टॅक्ट नंबर दुसऱ्यांना प्रोव्हाइड कराल थँक्यू